मला दोन्ही पाहिजेत पार्टीवेअर पण पाहिजेल आणि डे डेली यूजेससाठी पण पाहिजेन

ओके ओके अच्छा ओके पण याच्यामध्ये कितीपर्यंत जाईल तरी एक साडी मला आता बनारसी सिल्क साडी घ्यायची आहे तर ही साडी कितीपर्यंत जाणार कितीपर्यंत पडेल

ओके म्हणजे मला होलसेल जर ओके होलसेल रेटमध्ये जर मी घेतलं सपोस तुमच्याकडनं साड्या तर मला काही डिस्काउंट मिळतील ना ओके अच्छा ओके आणि कुर्त्यांची काय कसे म्हणजे काय म्हणजे न

मला लॅगिन्स आणि टॉप या प्र मध्ये पाहिजे मध्ये कुर्ती

ओके चालेल तर मग मला जे आहे ना सध्या आता ॲक्चुअली मला सहा कुर्ती घ्यायचेत आणि सहा लॅगिन्स घ्यायचेत तर मिनिमम याची स्टार्टिंग जे आहे मला एक कुर्ती तरी दीडशे रुपयाला पडली पाहिजे म्हणजे अर्धा डझन घ्यायचे ना त्या हिशोबाने लॅगिन आणि कुर्ती मला तीन हजारमध्ये ओके चालेल आणि हे साड्यांचं जे आहे तर हे साड्या मला आता बनारसी सिल्क साडी आहे त्या सहा घ्यायच्या आहे तर पैठणीमध्ये मला सहा घ्यायच्या असे सहा सहा घ्यायच्या प्रत्येक व्हेरायटीमध्ये तर तुम्ही मला त्याचेमध्ये किती पर्सेंट डिस्काउंट म्हणाले तुम्ही लेस करून मिळेल